राज्यामध्ये फिरत असलेल्या स्थानिक सामुदायिक व्यक्ती जे दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन पर्यट पर्यटन स्थळांना भेट देतात त्यामुळे तेथील राहत्या व्यक्तींना त्या गोष्टीचं आर्थिक खूप लाभ मिळतो जेणेक लाभ मिळतो कारण अदर दुसऱ्या राज्यातील व्यक्ती तिथे येऊन तिथे राहण्या त्यां त्यांना राहण्यासाठी रूम्स उपलब्ध उपलब्ध करून देतात आणि अजून ख खाण्यासाठी वगैरे खूप साऱ्या गोष्टी प्राप्त करून देतात आणि तिथे फिरण्यासाठी गाडी आणि अदर खूप साऱ्या गोष्टींच गोष्टींची उपलब्धता तेथील रहिवासी लोक करून देतात ते लोक तिथे आल्यामुळे तेथील लोकांना दुकाने आणि खूप काय खूप काय गोष्टीमध्ये थोडेफार प आर्थिक उत्पन्न मिळतात आणि त्यामुळे त्या राज्याची आर्थिक स्थिती आर्थिक स्थितीला वाव मिळतो